भारतीय चित्रपट म्हणायचं झालं तर मला पूर्वीचे चित्रपट जास्त आवडतात आजच्या चित्रपटांपेक्षा आणि नट म्हटलं तर शाहरुक खानची पिच्चर सगळ्यांनाच आवडतात कारण आपण सर्व जण घरातले सर्व जण जाऊन बघू शकतो असे ते पिच्चर्स असतात म्हणजे आपण फॅमिली मूवीस म्हणू शकतो किंवा असे पारिवारिक चित्रपट त्यांना म्हणू शकतो शारुक खान हा खरोखरच एक चांगला अभिनेता आहे आणि त्याची ॲक्टिंग पण चांगली आहे त्याचं किरदार त्याचं ज जे काही त्याचं कॅरॅक्टर असतं ते छान तो निभावतो त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे आमच्या जनरेशनला तरी तोच एक अभिनेता आवडतो गाण्यांचं म्हणायचं झालं तर पूर्वीचे गाणं अ अजूनही आपल्याला आठवतात आणि आपण गाऊ शकतो नवीन गाणी आव आवडत नाहीत असं नाही नवीन गाणीही भरपूर आवडतात पण ते लक्षात राहत नाही एवढंच जुने गाणे अजूनही लक्षात राहतात जर आपण बघितलं तर रिमिक्सही जुन्या गाण्यांचेच असतात नवीन गाण्यांवर कोणी जनरली रिमिक्स बनवू शकत नाही रिमिक्सही नेहमी जुन्या गाण्यांचे असतात आणि गायिकांबद्दल बोलायचं झालं तर माझं ऑलटाईम फेवरेट मला हमेशा जे आवडतात आणि ज्यांची गाणी मी कधीही ऐकू शकते अशा म्हणजे आशाताई भोसले आशा भोसले एक वर्सटाईल व्यक्तिमत्त्व आहे बहुआयामी व्यक्तिमहत्त्व आहे म्हणजे प्रत्येक स्तरातले सगळ्या सगळ्या टाईपचे गाणे त्या गाऊ शकतात म्हणजे ते भक्तिगीतं असोत किंवा ते पिच्चरचे गाणे असो किंवा अगदी रॉकस्टार जसं आपण कुठले गाणे म्हणू शकतो ते गाणे असो सगळ्या टाईपचे गाणे आशाताईंनी गायलेले आहेत तर मला त्या सदैव अशा माझ्या आवडत्या गायिकांपैकी त्या एक आहेत